हां संगीता काय

अरे ते याचा फोन आला होता का मग भागवतचा त्याची पूजा आहे घराची घरभरणी आहे ना त्या त्यासाठी जायचं तुला फोन आलेला गिफ्ट मग कधी जाणार आहे काय मग पूजाला कसं पण म्हणजे एकत्र पण चालेल किंवा मग सेपरेट पण घेऊ किंवा एकत्र पण कितीपर्यंत घ्यायचं आहे आणि काय घ्यायला पाहिजे काय घ्यायचं आहे पण घरभरणी मग त्यांना एखादी उपयोगात येईल अशी वस्तू एखादी घ्यायला पाहिजे कायतरी म्हणजे त्यांना घरामध्ये वापरायला येईल अशी चांगली अशी बघून एखादी मिक्सर घेऊया मिक्सरला एक पाच सहा हजार रुपये समजा लागतील साधारणतः आणि जायचं कसं मग हां ट्रेनने जाऊया नाही तर ट्रेनने ट्रेनने बरं पडेल मग होय पॅसेंजरला जागा मिळते मग पॅसेंजरनं बरं पडेल नाही तुम्हाला आधी तिकीट बुक करायला लागेल हो इथून नेण्यापेक्षा ब ह्याच्यापेक्षा चालेल तिकडं पण चालेल हो हो चालेल मग बरं बरं चालेल तर वेळ नाही सध्या वेळ मिळाला काय येईन मग बाकी मुलं वगैरे कशी आहेत काय

मुलं बरे आहेत ना तुमचे हां हां हां होय होय चालेल चालेल

हो हो चालेल चालेल ठेवा ठेवा ठेवा